हां कोण हां मॅम बोला ओके मॅम मॅम तुम्हाला कुठल्या सीझनमध्ये यायचं आहे फिरायला आमच्या इकडे हो मॅम मॅम ट्रेकसाठी टुरिस्ट टुरिझमसाठी मॉन्सून हा बेस्ट मॉ बेस्ट सीझन असतो तर तुम्ही खूप चांगलं होणार जर तुम्ही या सीझनमध्ये आमच्याकडे येणार तर ओके सो मॅम तुम्हाला बेसिकली जास्त काही प्रॉब्लेम राहणार नाही आहे तुम्हाला दिल्लीवरनं आम्ही अकोल्याला आमचं ऑफिस आहे तर तुम्ही तिथे आम्हाला येऊन विझिट करा आणि तुम्ही विझिट केल्यानंतर आणि आमचा तुम्हाला तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये बे बेसिकली काय फिरायचं आहे कशात जास्त आवड आहे तुम्हाला हिल स्टेशन ऑर फोर्ट ऑर वॉट ओके हो मॅम तसं आमच्याकडे खूप जास्त फोर्टस आहेत महाराष्ट्रात आणि त्याच्यातला एक अकोल्याच्या जिल्हा अ अ अको अकोला जिल्ह्यामध्येच जवळ एक फोर्ट आहे नरनाळा फोर्ट म्हणून आकोटमध्ये आणि अकोल्यावरून जास्त दूर नाही आहे अराउंड सेवंटी सिक्स्टी किलोमीटर आहे एक दोन तासामध्ये आपण तिथे पोहचू शकतो आणि आम त्या फोर्टमध्ये तुम्हाला राहण्याची पण सगळी सोय मिळणार आहे टेंटस एंड ऑल तुम्हाला कसं रहायचं आहे आणि इवन दो या लास्ट ईयरपासून तिथे जंगल सफारी पण चालू झाली आहे तर तुम्ही जंगल सफारी पण एन्जॉयम् करू शकता आणि प्लस रेस्टॉरंट पण आहे हो मॅम ते ते सगळं आमचं पॅकेजमध्ये तुम्ही किती दिवस राहणार आहे काय राहणार आहे त्याच्यानुसार तो पूर्ण आम्ही आमचं पॅकेज राहणार आहे तुम्ही कि किती दिवससाठी येणार आहे मॅम आणि किती लोकं येणार आहेत ओके अच्छा ठीक आहे ना मॅम तर आजचा आठ दहा दिवसासाठी तर आमचा दहा हजार तुमचा पाच लोकांचा मिळून होऊन जाणार त्यात तुमचं जेवण राहण्याचं आणि तुमचं प्लस तुमचं जंगल सफारीचं चार्जेस वेगळे राहणार कारण की पर जिप्सी सिक्स थाउजंड आहे तर ते तुम्हाला चार्जेस वेगळे द्यावे लागणार आणि जर तुम्हाला जंगल सफारीमध्ये पर्सनल गाईड लागतो आणि ते गाईड वगैरे आणखी आम्ही तुम्हाला प्रोवाइड करणार आहे आणि जर तुम्हाला कॅमेरा पाहिजे आहे त्याचे चार्जेस पण वेगळे राहतील हो मॅम तुम्हाला त्या त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार आहे नो मॅम हो हो मॅम रस्ते वगैरे सर्व क्लीन आहे आणि इवन जे फोर्ट आहे तुम्ही फोर्टमध्ये पण जाऊ शकता फोर्ट पण खूप जास्त वास्ट आहे आणि त्याच्यात आम्ही एक ट्रेकिंग पण घेत आहे फोर्टमध्ये आम्ही ट्रेकिंग पण चालू केली आहे त्यात वॅली क्रॉसिंग रिवर रिवर राफ्टिंग वगैरे पण तुम्हाला करायला मिळणार रॅपलिंग पण करायला मिळणार ॲडवेंचर ॲक्टिविटीज पण घेतो आम्ही ओके मॅम तुम्ही कॉल करा टेक्स्ट करा चालेल थँक्यू